मी नुकतीच आता मेट्रो निघालेली आहे नवीन मेट्रो मेट्रोमधील घटना आहे जेव्हा मी मेट्रो फिरायला जात असताना जे इलेक्ट्रॉनिक शिड्या आहे त्या इलेक्ट्रॉनिक शिडीवरून जात असताना एक बाई अचानक चढली आणि तिचा पाय त्या शिडीमध्ये अडकला पदर अडकला आणि ती बिचारी पडली आणि पडल्यामुळे तिचं ते बांगड्या वगैरे सगळं पाय अंदर जाता जाता थोडा वाचला मी धावत गेली आणि ती तिला उचललं तिचे कपडे वगैरे व्यवस्थित केले तिचे बांगड्या वगैरे फुटलेल्या आणि तिला चांगल्या प्रकारे उचललं आणि मदत केली मी तिचा हात पकडला आणि ज्या इले इलेक्ट्रॉनिक शिड्या आहे त्या शिड्यावरून जेव्हा मग आम्ही पार केल्या शिड्या तेव्हा मी तिला पाणी वगैरे पाजलं आणि तिला थोडंसं मग म्हटलं की थोडा वेळ बस आराम कर आणि थो थोडं रिलॅक्स हो ही घटना ही घटना अशी होती की तिचा तिला काहीही होऊ शकत होतं पण मी तिची मदत केल्यामुळे मला इतकं चांगलं वाटलं इतकं सॅटिस्फाईड वाटलं माझ्या मनाला की खूप छान हा माझा संस् संस्मरणीय घटना आहे